हां सर सर ते सर मी तिकडे दुकानाकडे येतो आहे तर सर मला टी वी आणि फ्रीज घ्यायचं होता सर प फ्रीज यल जीचा हव पाहिजे होता आणि टी वी सॅमसंगची

आरं सर डिस्काऊन द्या ना दिवाळी सध्या नाही का जुना माल विकतो ते सॅमसंगची काढ जा किती किती किती इंचाची आहे मग ती भारी मॉडल कोणती आहे त्याच्यातून मॉ भारी मॉडेल आहेत दोन्ही पण हो का आणि फ्रीजचं कसं सर टी वीचं आपलं बजेट चाळीस हजारापर्यंत आहे आणि मग फ्रीजचं सर नाही का मग मी एकदा ई व्हिजिट करून बघतो बजेत वाढवतो माझं आणि येतो तिकडे आज शॉपला ठीक आहे सर मी बजेत वाढवतो आणि व शॉपला व्हिजिट देतो आणि बघतो तुम्ही बघा एकदा ब ब एकदा मॉडल काढा टी ईचा न् फ्रीजचा कोणतं चांगले हो हो माहिती आहे ना का न नंदिनी फर्निचर अॅण होम अप्लायन्सेसच ना हां सर मी येतो तिथं तुम्ही फक्त काढून ठेवा तिथे मॉडल मग मी येऊन बघतो तिथं आणि कसं बजेट पण वाढवतो हो का ठीक आहे क्वॉलिटी चांगली दे फक्त बघतो मी उद्या परवा ठीक आहे ठीक आहे लवकर येतो